आमच्या महाराष्ट्र राज्यात विशेषतः नाशिक जिल्ह्यात टोपी आणि पायजमा हा एक महत्त्वाचा पोशाख पुरुषांमध्ये आहे तर स्त्रिया नऊवारी साड्या ह्या घालतात परंतु आजकाल शहरी भागात टोपी आणि पायजमा न राहता शर्ट पॅन्ट आणि स्त्रिया या सहावारी साड्या त्याचबरोबर पंजाबी ड्रेस असे वेगवेगळे कपडे परिधान करत आहेत दागिन्यांविषयी बोलायचं झालं तर स्त्रियांच्या मंगळसूत्र बांगड्या आणि तोरड्या ज्याला पैंजणही आपण असं म्हणतो असे त्यांचे दागिने आहेत ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायामध्ये आजही धोतर शर्ट टोपी किंवा फेटे आणि काही भागात उपरणं घातलं जातं ज्या भागात उष्णता जास्त आहे किंवा जास्त प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसात उपरणे ही परिधान केली जाते